ते हॅलो ते आनंदसागरचं ते माहिती पाहिजे होती मला हो हो जायचं आहे तर बुलढाण्यापासून बुलढाणा जिल्हा

हो का तर बुलड्याण्यापा किती किलोमीटर आहे बुलढाण्यापासून आनंदसागर अच्छा पन्नास किलोमीटर तर बस बस काळी पिळी ह्या ह्यानं आपण जाऊ शकतो आणि म्हणजे बघायसारखं नेमकं असं कुठे कुठे जायचं स्पॉट चांगला चांगला स्पॉट बघायसारखा आनंदसागरमधे अच्छा हां अच्छा हां आणि तिथे ते ट्रेन पण आहे तर ते ट्रेनचं ते तिकिट वगैरे ते कसं काढावं लागते आणि ते कसं दाखवतात ते ती माहिती मिळू शकते नाही आनंदसागरमधे आहे ना ट्रेन ते आनंदसागरमध्ये काय ते फिरायची ट्रेन असते ना हां ती फिरायची ट्रेन असते हां हां अच्छा अच्छा हां

अच्छा हां आणि बघायसारखे असे खूपं सारे ठिकाणं आहे अच्छा हो आणि अच्छा हां सकाळचे हो हो ठीक आहे हां नऊ वाजेची अकरा वाजेची हो का हो हो ठीक आहे ना हो थँक्यू मॅडम हे माहिती सांगितल्याबद्दल हो